आपल्या काजळेश्वर गावामध्ये शिक्षणाची सोय चांगली आहे दहावीपर्यंत पहिली ते दहावीपर्यंत शाळा आहे एक ते चारपर्यंत प्रायमरी आहे आणि पाचवी ते दहावीपर्यंत उच्च माध्यमिक शाळा आहे शाळेमध्ये लहान मुलांच्या शाळेमध्ये चांगल्या सोयीसुविधा आहेत त्यांना अंगणवाडी आहे तिथे अंगणवाडीमध्ये लहान मुलांसाठी चांगली सोय केलेली आहे चार अंगणवाड्या आहेत त्या आमच्या गावामध्ये अंगणवाडीमध्ये लहान मुलांना आहार दिला जातो त्यांना शिकवल्या जाते त्यांच्यासाठी पाळणे आहेत त्यांना म्हणजे टी व्ही वगैरे पाहण्यासाठी पाण्याची सोय शौचालय सगळ्या गोष्टी तिथे आहे खेळ खेळला जाते नवीन नवीन मुलांना काही शिकवल्या जाते त्यांना म्हणजे घरची आठवण जास्त येत नाही त्यांना खाणंपिणं वगैरे सगळं सोयसुविधा बरोबर आहे त्याच्यानंतर एक ते चारपर्यंत त्या मुलांसाठी बसायला चांगले बाकडे आहेत त्यांना खिचडी मिळते पाण्याची सोय चांगली आहे त्यांना ताटं स्वच्छतेचं महत्त्व शिकवल्या जाते अभ्यास खूप चांगल्या प्रकारे शिकवल्या जाते आणि डिजीटल शाळा आहे त्यामुळे टी व्हीवरसुद्धा दाखवल्या जाते